हॅलो हां नीरज गॅस एजन्सी का हां माझा गॅस संपला आहे आम्ही गावाला गेलो होतो त्याच्यामुळं गॅस नाही आहे तुम्ही मग आणून देताल का लवकर कारण काहीच ना घरात वयस्कर माणसं आहेत लहान मुलं आहेत व कशावर मी करणार ना दूध तापवायचे आहे दूध द्यायचे आहे मुलांना म्हाताऱ्या माणसांना भूक लागलेली आहे मी कसं ही करणार ना अच्छा हां हां मी इथं निरज गॅसच्या पाठीमागे राहते पटकन येऊ शकतो न तुम्ही आणून द्या लवकर लगेच आणि मला स्वयंपाक करायचा आहे खूप दिवस झाले आम्ही गावाला गेलो होतो तर त्याच्यामुळं नोंद नोंद करायची राहिली तुम्ही लवकर पाठवून द्या प्लीज